आमच्या गावामध्ये घोंगडं नावाचा एक प्रकार आहे जो पाळलेल्या ज्या मेंढ्या राहतात मेंढीपाळ जे मेंढ्या पाळतात त्यांच्या केसापासून ही घोंगडी तयार केली जाते ही घोंगडी हिवाळ्यामध्ये एकदम उबदार उबदारपणा आपल्याला देतात उपदार उबदार उबदार प्रकारची राहते आणि कुठल्याच प्रकारची थंडी ह्या मध्ये लागत नाही तसेच लोक हे आपले मेंढपाळ लोक ज्यावेळेस आपल्या आपले गाव सोडून घराबाहेर शेतामध्ये रानामध्ये आपल्या मेंढ्या चारायला जातात तेव्हा हे आपल्यासोबत ठेवते आणि याच्यामधून कुठल्याच प्रकारची थंडी त्यांना लागत नाही एकदम उबदार यामध्ये तुम्हाला जाणवते आणि हे लोक ज्यावेळेस आपले वाळे ह्या गावातून त्या गावात जात असताना आपली घोडे त्याच्यानंतर आपले बंडी वगैरे ह्या सोबत राहतात त्याच्यातसुद्धा एक स बसासाठी ह्या घोंगडीचा उपयोग केला जातो आणि यामध्ये बसल्यावरसुद्धा तुम्हाला एकदम असं एखाद्या आपलं मुलायम सोप्यावर बसल्यासारखे वाटत असेल असं त्यावर वाटते आणि